स्टेडियममध्ये क्रिकेट मॅचेस किंवा हॉलीबॉल वगैरे ह्या सगळ्या मॅचेस भरवण्यासाठी सगळीच प्रकार सुविधा जसे बसण्याची बेंच जसं स्टेडियमला आवश्यक असतं ते पाण्याची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था येणाऱ्या लोकांसाठी मोठ्या संख्येने बसण्यासाठी व्यवस्था इलेक्ट्रिकसेटी त्यानंतर प्लेयर्स जे खेळाडू आहेत त्यांना काही जखम झाल्यास त्यांच्यासाठी छोटेखानी दवाखाना इमर्जससाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था या सगळ्या काही ज्या गोष्टी आवश्यक असतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे उपलब्ध आहेत उपलब्ध असतात आणि सगळ्या सुविधा जसं त्यांना खेळाडूंना जेवणाची व्यवस्था रहायची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत